बाग किंवा शेत किंवा अगदी कुंड्यांमध्ये लावलेली स छोटी छोटी रोपं जी असतात ती इतकं नजरेला सुख देतात ती हिरवाई बघूनसुद्धा मन आपलं प्रसन्न होऊन जातं त्याच्या वर येणारी छोटी छोटी फुलं असू देत अगदी गवत फुलं असली तरीसुद्धा आपल्याला छान वाटतं तर मग असं काहीतरी जर आपल्याला पेरायचं असेल करायचं असेल तर त्यासाठी बिया गोळा करायला फारच हौस असते आणि ती आपण हौसेने ते सगळं करत असतो कारण आता बाजारात जाऊन भाजी आणायची म्हणलं तर एकएकदा खूप चांगली भाजी मिळते नाही तर मिळत नाही मग आपण स्वतः भाजी लावून ती जर केली किंवा ती खुडून आपल्या दारातली ती आपण भाजी करणार असलो तर त्याचा एक आनंद खूपच असतो ते काय सांगण्याचं किंवा वर्णन करण्यासारखं अज्जिबातच नाही आहे तर भाज्यांसाठी कोणीतरी म्हणजे आपण बाजारातून भाजी आणली समजा पालेभाजी तर त्याच्या देठांचं म्हणजे पालक असू दे चाकवत असू दे चुका असू दे त्याच्या देठी जरी आपण लावल्या तर त्याच्यापासून आपल्याला भाजी येते आणि मग ती पण आपण खुडून घेऊ शकतो किंवा आळू असेल तर त्याचा कंद तर कोणाच्या दारात गेल्यानंतर आपल्याला जर तिथे दिसलं तर हौसेने ते मागून घेतलं जातं की आळूचा कंद देणार का किंवा भेंडी असेल तर भेंडीच्या बिया देतात का किंवा वेलभाज्या ज्या असतात आपल्या श्रावण घेवडा असतो दुधी असतो तांबडा भोपळा असतो तरी ह्याच्या बिया या ज्या घरामध्ये या भाज्या लावलेल्या असतात तर त्यांच्याकडे त्याच्या बिया ठेवलेल्या असतात तर आपण त्या मागितल्या तर देणाऱ्यालाही खूप आनंद होतो की आपल्याकडून ह्यांच्याकडे जाऊन त्याची वाढ होणार आहे आणि त्यामुळे हौसेने लोक आपल्याला भाज्याच्या बिया देतात म्हणजे माझा तरी अनुभव असा आहे किंवा मीही स्वतः लावलेलं काही असेल तर त्या आनंदाने दुसऱ्याला देते की तुम्हीही त्याची पेरणी करा त्याच्यापासून छान वेल येऊ दे भाजी येऊ दे आणि ती तुम्ही खा आपल्या परसात उगवलेली जी भाजी आहे ती उगवताना बघणं आणि ती खाणं हे खूपच खूपच मनाला समाधान देणारं आहे आणि अतिशय आनंद त्याच्यामध्ये मिळतो की माती तयार करणं ती खुर्प्यानी किंवा त्यानी उकरणं मग त्याच्यामध्ये जरा वाफसा असतानाच त्याच्यामध्ये बी पेरणं बी पेरल्यानंतर त्याला थोडं थोडं झारीने किंवा असं पाणी शिंपडून घालायचं आणि मग त्याच्यातून जी छोटी छोटी छोटी पहिले रोपं तयार होतात मग ती जरा वाढतात मग त्याचातून येणारी पानं त्याचं निरीक्षण करणं आणि ते जे उगवून आलेलं दिसतं त्याला इतकं इतकं नेत्रसुख छान असतं ना की बघतच राहावं आणि डोळ्यांनासुद्धा जो आनंद मिळतो अवर्णनीय ह्याच्याशिवाय त्याला दुसरा शब्दच नाही आहे आणि मग असं बि बिया आपण आणल्या की पहिल्यांदा मिरचीच्या वगैरे जे आपल्या घरात मिरच्या असतात त्या लाल झाल्या की त्याच्या बिया आपण एखाद्या छोट्याशा पिशवीमध्ये पोत्यामध्ये किंवा आता ग्रोबॅग्स असतात छोट्या कुंड्या असतात त्याच्यामधे घालून ठेवल्या तर त्याच्यातून छान रोपं तयार होतात टोमॅटोच्या पण अशाच आपण खाल्लेले टोमॅटोचेसुद्धा बिया जर थोड्या वाळवून टाकल्या जमिनीमध्येे तर त्याच्यातून पण छान रोपं तयार होतात मग ती एखाद्या कुंडीमध्ये अशी रोपं तयार करून घ्यायची आणि मग ती जमिनीमधे त्याची पुनर्लागवण कराय लागते पुनर्रोपण केल्यानंतर त्याची ती रोपं पण खूप छान येतात आणि मग त्याला फलधारणा होते आणि मग ती छान म्हणजे मिरच्या वगैरे तर इतक्या सुंदर येतात की बाजारातून मग विकतच आपल्याला मिरच्या आणाव्या लागत नाही एवढे छान रोपं तयार होऊन त्याच्या मिरच्या येतात तसंच टोमॅटोचं आहे आणि मग तेही टोमॅटोचं आपण पुनर्लागवड केली तर तेही आपल्याला छान टोमॅटो त्याच्यापासून मिळतात आणि मग ही जी रोपं आपण तयार करतो ती एका ठिकाणी केलेली असतात ती दोन दोन तीन तीन एकत्र करून ती लावायची म्हणजे मग ते एकमेकांच्या आधाराने वाढतात तसंच वेली ज्या असतात त्या मात्र त्याचं पुनर्रोपण आपण करायचं नसतं त्या वेली आहे जिथे आपल्याला झाड किंवा असं काही आहे की जिथे आपण त्या वेलींना वर चढवू शकतो अशा ठिकाणी त्याच्या बिया घालायच्या म्हणजे दुधी भोपळा असेल लाल भोपळा असेल पडवळ असेल दोडकं असेल तर मग त्यानुसार ते छान वाढतं आणि मग त्याला आधार मिळाला की त्याला आलेली जी फळं असतात ती पण म्हणजे भाज्या आपण म्हणतो फळभाज्या किंवा वेलभाज्या तर मग त्या पण अशा छान होतात श्रावण घेवडा असू देत आपलं वरण्याच्या शेंगा असतात त्या चवळी असते चवळी वगैरे तर इतकी सुंदर येते आणि ती ओली ओली भाजी पण खूप छान लागते आणि याची पानं म्हणजे चवळी असू दे भोपळा असू दे आपलं तांदळसा असूदे माठ या सगळ्याची पानं एकत्र करून त्याची भाजी पण खूप सुंदर होते शेपू शेपू तर आपल्या शेपं असतात त्याच घालतो मेथ्या आपल्याकडे असतात त्याच बिया असतात आणि मग तेच चांगल्या सरी करून त्याच्यामध्ये आपण मातीत पेरल्या तर त्याच्यापासून खूप सुंदर भाजी येते आपल्याकडे आणि आपल्याला हवी तेव्हा आपण भाजी खुडून ती खाऊ शकतो आणि मग त्याचा एक आनंद असतो आणि खूप समाधान असतं आणि त्या भाजीत कुठलंही कीटकनाशकं नसतात किंवा काही फवारणी औषधाची केलेली नसते त्यामुळे अशी भाजी आपल्याला अगदी तब्येतीसाठी पण खूप छान असते आणि आपल्या पुदिना असतो तो आपण वापरू शकतो दारात असला की केव्हाही खुडून आपण वापरू शकतो त्यामुळे त्याचा आनंद अगदी वेगळाच असतो